हलो हा सर माझा आवाज येतो आहे का तुम्हाला क्लिअर बरं तु तुम्ही माझ्या आमच्या एजन्सीमध्ये विचारायला आला होता हा तुम्हाला महाराष्ट्र दर्शनाला जायचं होतं म्हणाले हो का अच्छा अच्छा तर मी त्याच्याचकरिता तुम्हाला इन्फॉरमेशन द्यायला फोन केला होता आमची एजेन्सी आहे साईकृपा नावाची तर आम्ही ना आठ दिवसानंतर आमची ट्रिप पूर्ण महाराष्ट्रात धार्मिक स्थळं जेवढे आहेत महाराष्ट्राचे देव मंदिर जेवढे आहेत तितके ते पूर्ण फिरायचा आमचा टूर निघणार आहे तीस तारखेला हा आणि त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा ठिकाणं त्याच्यामध्ये कवर करणार आहे हा ठिकाणं राहतील जसं आपलं हे अष्टविनायक झालं त्याच्यानंतर तुळजाभवानीचं मंदिर झालं नंतर तिथे खूप चहूकडून फिरवा फिरवलं जाईल तुम्हाला आणि अष्टविनायकाच्या आठही गणपतींचं दर्शन चांगल्या प्रकारे दर्शन केलं जाईल म्हणजे असं नाही की एक बघितला आणि लवकर घाईघाईमध्ये जर तुम्हाला तुम्ही जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ तुम्हाला तिथे थांबता पण येणार आणि कोकणला पण जाणार आहे तिथे आहे गणपतीपुळेचं पण त्याच्यामध्ये पॅकेजमध्ये आहे आणि बीच वगैरे पण तुम्ही समुद्रामध्ये छान एन्जॉयमेंट करू शकता फोटोग्राफी वगैरे पण आमच्याकडून आ तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि त्याच्यामध्ये औरंगाबादचा अजिंठा एलोरा पण आहे दौलताबादचा किल्ला आहे तिथला आणि जेजुरी आहे त्यामध्ये अजून गणपतीपुळ्यानंतर अजून असे तीन चार आहेत माझ्याकडे कॅटलॉग आहे मी तुम्हाला व्हॉटसअपवर आणि तर मग तुमचे किती जण होते मॅडम तसे दोघं जण आहेत अच्छा अच्छा मग आम्ही चार हजार रुपये पर हेडनुसार ठरवलं आहे हा तर तुम्हाला बुकिंगचा बुकिंग तर सध्या सुरू झाली आहे तुम्हाला बुकिंग करायची असेल तर मग तुम्ही मला कळवाल हो ॲडवान्स तुम्हाला म्हणजे हजार असं काही नाही आहे तुम्हाला नसेल पण जमत आहे तर तिथून आल्यावर पण तुम्ही ॲडवान्स दिला तरी पण चालतं हो हो आता कसं आ बसायची सोय आता खाय प्यायची सोय तर आपण आपल्याकडून प्रोवाइड करणारच आहोत सगळं अच्छा फक्त खायची सोय तिथे राहायचं म्हणजे कसं आलं सपोज रात्री आपलं ट्रॅव्हेलिंग झालंच असं बसमध्येच तुम्हाला आपल्याला झोपावं लागेल आणि तिथे हा हा हो कारण की जर रात्रीच ट्रॅव्हेलिंग झालंच आणि जर फार रात्र झाली म्हणजे एकच्या नंतर जर वेळ लागत असेल तर मग आम्ही आपण तिथे हॉटेल्स बुक केलेले आहेत औरंगाबादला वगैरे आणि कोकणला पण कोकणला पण बुकिंग केली आहे तर मग तिथे आपल्याला राहायचं आहे आणि तिथे जेंटस आणि लेडीजचं वेगवेगळे रूम्स वगैरे आहेत तर तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही आणि बस पण आमची अशी आहे की तिनं मस्त आरामदायक तुम्ही ती बसची सीट मागे करून झोपू पण शकता छान खाय प्यायची जागा आहे तुमची सामान ठेवायला पण व्यवस्थित जागा आहे तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण होणार नाही हो हो हो चालेल न तुम्ही ये ये येऊन जा मी तुम्हाला फोटो पाठवून देईल तुमच्या व्हॉटसअप नंबरवर हो हो ठीक आहे ना मॅडम मी एक काम करेल ना तुम्हाला मी फोटो पाठवून देते आतमधल्या सगळ्या गोष्टींचा फोटो पाठवते आणि तुम्हाला कोण कोणते प्लेसेस आहेत त्याचा कॅटलॉग पण तुमच्या व्हॉटसअपवर सेन्ड करून देते ठीक आहे ठेवते मग मॅडम हा